हॅलो हॅलो शु शुभ्रा योगा सेंटर हां मॅडम मला एक इन्क्वायरी करायची होती तुमच्या योगा सेंटरमध्ये ऑनलाईनच्या फॅसिलीटी आहे का हां कारण जो माझा जॉब आहे माझा सकाळी नऊ ते पाचचा टाईमिंग आहे तर तुमची बॅचेस क कशा कशाप्रकारे काय आहे

अच्छा ऑनलाईन प्रोसिजर काय आहे तुमच्याकडे हां हां अच्छा

अच्छा आणि त्यासाठी तुम्हाला पहिला डाय तुम्हाला काय त्याच्यात पथ्य वगैरे पाळायचं काय आहे याच्यामध्ये डायटचं वगैरे काय आहे त्याच्यामध्ये म्हणजे

अच्छा

काय आहेत का हॅलो आपले सेंटर्स मुंबईमध्ये की बाहेर पण आहेत अच्छा मुंबईत नाही आहेत अच्छा मी अंधेरीवरून आलो अंधे अंधेरीला राहते ईस्टला नाही नाही नाही नाही नाही तो इश्यू तसा नाही आहे हां फक्त टायमिंगचा नऊ ते पाचचं टायमिंग आहे ना त्यामुळे मग संध्याकाळी हं तेच आहे सकाळचं चालेल नो प्रॉब्लेम सकाळचं सकाळी सहाच आहे ना सहा अच्छा नेहमीचा आहे की अच्छा फक्त म्हणजे की तुम्ही त्या बॅचला ह्या मेंबर्सची असते ना कपॅसिटी किती असते ऑनलाईनमध्ये अच्छा अच्छा त्याच्या ते विचारायचं आहे फक्त हां सर ठीक आहे ओके ओके ओके सर थँक्यू ओके